कुठे आहे अंकल गाडी बुक केली होती ना तुम्हाला घ्याय घेण्यासाठी बोलावलं होतं इकडं जयस्तंभ चौकामध्ये तर काही कारण काही कारणास्तव मला तिथं मी थांबलो नाही काही प्रॉब्लेम चालू होता इथं त्याच्याकरता मग मी इकडं बाहेर आलो स्टेट बँक चौकामध्ये येऊ शकता का घ्यायला अरे नाही तिकडं तुमची गाडी पण नाही जाणार खूप पब्लिक आहे तिकडं हां